आमच्या घराकडं स्पर्धा झालेली होती त्यामध्ये फ्रुट्स ठेवलेले होते एका टोकरीमध्ये त्यामध्ये तिथे ॲपल ठेवलेला होता अंगूर ठेवलेले होते चिकू ठेवलेले होते पायनॅपल ठेवलेला होता आणि वॉटरमेलन काटून ठेवलेला होता की सर्वांना दिसलं पाहिजे कलर कोणता कोणता भरायचे आहे मी कोरा पेपर घेतला आणि त्याच्यावर ड्रॉ केला त्याच्यानंतर मी तिथे ड्रॉ करून ॲपल वगैरे काढला आणि अंगूर वगैरे काढला त्यानंतर त्याच्यामध्ये मी कलर कॉम्बिनेशन करून कलर करत होतो आणि मी थोडा म्हणजे व्यवस्थितपणे करत होते तर त्याच्यामध्ये थोडा डिटेल्स आपली स्किल्स मी सगळे टाकत होती तिथे आणि डिझाईन वगैरे टाकत होती की आणखी उभारून किती छान दिसणार मी आणि ॲपलवर किती बारिकीने रेषा काढलेले आहेत किती कलर युज झालेले आहेत मी ते बघत होती आणि ती कलर करत होती मग सगळे आणि वॉटरमेलन पण मी छान बनवलेला होता आणि माझ्या लाईपच्या मी सगळंच बरोबर केला आणि तो स्पर्धा पण मला खूप आठवण येते पण मी त्याच्यामध्ये जिंकली नाही होती कारण माझ्यापेक्षा पण खूप छान छान मुली होते जे ड्रॉइंग करत होते